तुमच्या मुलाने किंवा भावाने किती शिकावे असे तुम्हाला वाटते आणि का यावर मी असं म्हणेन की आधुनिक युग हे स्पर्धेचं युग आहे यासोबतच माहिती व तंत्रज्ञानाच्या या युगात मानव झपाट्याने स्वतःची प्रगती करत असल्याचंही आपल्याला दिसून येते परंतु भारतासारख्या विकसनशील देशात मात्र आर्थिक दारिद्र्य जास्त असल्यामुळे तो म्हणावा तशी स्वतःची प्रगती करू शकलेला नाही माझी माझ्या भावावर किंवा मुलावर कुठल्याही प्रकारची सक्ती असणार नाही की त्यांनी एवढंच शिकावं तेवढंच शिकावं असंच करावं किंवा असं करू नये कारण मुलांचे आईवडीलच मुलांवर गुणांच्या वाढत्या अपेक्षा तसेच करिअर निवडण्याची चूक अशा अनेक गोष्टींमुळे आजकाल मुलं आत्महत्येची शिकार बनत आहेत असं होऊ नये यासाठी मुलांना त्यांच्या क्षमतेनुसार त्यांच्या आवडीचं क्षेत्र निवडण्याची मुभा द्यावयास हवी तरच ते त्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करू शकतील फक्त आईवडिलांनी मुलांना चुकीच्या किंवा वाईट मुलांच्या संगतीमुळे व्यसनाधीनता तसेच गुन्हेगारी अशा वाईट गोष्टींपासून दूर ठेवण्यासाठी आपली मुलं चांगल्या किंवा वाईट मुलांच्या संगतीत आहेत याकडे जातीने लक्ष दिले पाहिजे मूलांसाठी घरात शैक्षणिक जागरूकता तसेच खेळीमेळीचे उत्तम वातावरण असले पाहिजे ज्यामुळे मुलांवर उत्तम संस्कार होतील आणि ती ते आचरणात आणतील त्यामुळे ते सुद्धा आपल्या पुढच्या पिढीसाठी चांगले संस्कार संक्रमित करू शकतील खरं तर गुन्हेगारी क्षेत्र सोडल्यास कोणतंही क्षेत्र वाईट नाही परंतु आपण त्या क्षेत्राकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो यावर बाकीच्या क्षेत्रातल्या चांगल्या वाईट गोष्टी अवलंबून आहेत नाही तर मनुष्य कोणत्याही क्षेत्रात उत्तम कामगिरी करून स्वतःचा घराचा पर्यायाने समाजाचा आणि टप्प्याटप्प्याने या सगळ्यासोबतच देशाच्याही विकासास हातभार लावू शकतो कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे जगातील सर्व देशांना अन्नधान्य भाजीपाला पुरवून जग चालविण्याची ताकद फक्त भारताकडेच आहे पण खरंच जो शेतकरी दिवसरात्र भर उन्हातान्हात स्वतःच्या अन्नपाण्याची परवा न करता शेतात घाम गाळून मेहनत करतो त्या शेतकऱ्याच्या शेतमालाला बाजारात योग्य भाव मिळतो का की बाजारातले दलाल शेतकऱ्याचा शेतमाल कवडी मोलाच्या दरात विकत घेऊन शेतकऱ्यावर अन्याय करून स्वतःची पोटे भरतात हा आजकालच्या शेती आणि शेतकऱ्याचा मुख्य प्रश्न आहे यासाठीच आपल्या शेतकऱ्यांची मुलं किंवा भाऊ एम पी एस सी यू पी एस सी आय एस आय पी एस यासारख्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय अधिकारी बनून तसेच शिकून तरुणांनी राजकारणात उतरून निवडणुका लढवून सरकारच्या मंत्रीपदांवर काम करून या आणि अशा प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिला जाऊ शकतो त्यावर तोडगा काढला जाऊ शकतो त्याचप्रमाणे समाजातील दुर्बल घटकांच्या प्रश्नांकडे लक्षही दिला जाऊ शकतो या माध्यमातून देशाचा विकास साध्य होऊ शकतो यासाठी शिक्षण काय घ्यावं यापेक्षा जे शिक्षण आपण घेतलं आहे त्याचा आपण आणि आपल्या सोबतच आपल्या घर आणि समाजासाठी त्याचा योग्य उपयोग होणं गरजेचं आहे त्यासाठी मग वैद्यकीय शैक्षणिक कायदा कला क्रीडा अर्थ अशा विविध क्षेत्रांसाठी उच्च शिक्षित बनून कार्यरत असणं गरजेचं आहे तरच आपण आपल्या देशाला प्रगतीपथावर नेऊ शकू धन्यवाद